आमचे जे जवळचे शहरं असतात तिथे लग्न किंवा कार्यक्रम किंवा आणखी काही असलं तर आम्ही दरवर्षी दरवर्षी किंवा दोन महिन्यातून किंवा तीन महिन्यातून असं जाऊन भेट देत असतो कारणे अनेक असतात लग्न असते कुणाचे तब्येत खराब असते ते पाहण्यासाठी किंवा काहीे प्रोग्राम असतात काही असे अनेकसे अनेक कार्यक्रम चालू असतात किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात दिवाळीच्या सुट्ट्या असतात तर लेकरांना इन्जॉय करण्यासाठी किंवा आपणही थोडंसं इन्जॉय करण्यासाठी आपण जवळपासच्या शहरांमध्ये जात असतो किंवा एखाद्या ठिकाणी आता मन लागतच नाही आहे म्हणून आपण फिरायला जात असतो अशी अनेकशी कारणे असतात आता खासकरून तर जास्तकरून आपण लेकरांना कसं सुट्ट्या वगैरे असतात मग आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच जात असतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कसं दोन दोन महिने राहतात तरी जवळपासच्या शहरांमध्ये खूप वेळ तर नाही पण वेळात वेळ काढून नातेवाईक असतात आपलं कुणी मित्रमैत्रिणी असतात आणि असं पण खूप दिवस झाले भेटलो नाही म्हणून आपण एक कारण म्हणून भेटही होते थोडंसं ओळख वाढते किंवा आपण समजून घेतो किंवा बुवा असं अनेक प्रकारचे कारण असतात असे कारण तर खूप असतात पण जास्तीकरून वर्षातून वर्षातून तर जास्त नाही जाणं होत पण सहजासहज वर्षातून जातो किंवा दोन वर्षातून किंवा असं वाटते की बुवा आता खूपच वर्षं झाली आपण नाही गेलो म्हणून आपण जात असतो अशी आता कारणे असतात